मुलं किंवा युवक ह्यांच्या शिक्षणामध्ये ह्या सांस्कृतिक हस्तकौशल्य आणि विविध ज्या कला आहेत त्यांचा अतिशय मोलाचा वाट आहे कारण पूर्वी जसं होतं की आर्ट सायन्स आणि कॉमर्स तसं आता राहिलेलं नाही आता वेगवेगळी कलाक्षेत्रं आहे जसं फोटोग्राफी आहे त्याच्यात सुद्धा प्रकार आहे वाईल्डलाईफ फोटोग्राफी आहे नेचर फोटोग्राफी आहे एरियल फोटोग्राफी आहे किंवा म्युझियमॉलॉजी आहे त्याच्यामध्ये पुरातन जे आपले म्युझियम आहेत त्याचं शास्त्रशुद्ध शुद्ध शिक्षण दिलं जातं किंवा जंगलामधलं जे आहे ते पर्यटन आहे की आपलं जे समृद्ध आपला ज निसर्गय त्याची माहिती लोकांना वन्य प्राण्यांविषयीची माहिती अशा विविध क्षेत्रं आहेत जी आज आपली तरुण पिढी हे त्याच्यामध्ये काम करत आहेत शिक्षण घेत आहेत आणि ते वैभव वाढवत आहेत